रुपाली टे लेडीज टेलर हां माझे दोन दिवसात ड्रेस शिवून पाहिजे तर तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा आणि दोन दिवसातच शिवून द्या काहीतरी ॲडजस्ट करा पैसे जास्त घ्या हां हां पैसे जास्त घ्या पण द्या ना दोन दिवसात शिवून मला अर्जंट पाहिजे

चालतंय फिटींग फिटींग चांगलं करा कारण दोन दिवसांनंतर काही करता येणार नाही

तेच नाही तुमचं नाव ऐकलेलं छान शिवता म्हणून म्हणून आणि बरं बर चालतंय मग कधी आणून देऊ चालतंय मग देईन संध्याकाळी आणून चालतंय हां चालतंय ठेवा

हां चालतं चालतं बर बर देईन हां हां चालतंय देईन देईन मापाला

चालतंय चालतंय हां चालतंय हां ठेवा